मी शर्ट मागवला होता तो खूप चांगला निघाला आहे मला त्या शर्टची कॉलटीपण खूप चांगली निघाली आहे आणि मला तो शर्ट एवढा आवडला आहे की मी आणखी दोन शर्ट ऑर्डर केलेले आहे ते तर ते ॲड टू कार्ड केलेले आहे खूप चांगला आहे आणि तो तुम्ही मला दी दी देऊ शकता का बरं बरं बरं मी हे हे करतो तुम्हाला ओक्के